हॅलो मॅम हॅलो हॅलो मॅम तुम्ही सूर्या ग्लोबल स्कूल बुलढाणा इथून बोलत आहे ना माझी दोन मुलं होते एक एल के जीला आहे आणि एक सेकंड स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डला आहे त्यांचं ॲडमिशन करायचं होतं

त्याची प्रोसेस हो प्रोसेस काय आहे मग मला ते फीज वगैरे थोडं सांगितलं असतं तर मला बरं झालं असतं जरा आणि असं स्टुडंटना माझ्या मुलांना पण आणि मला पण आणि मिस्टरला पण यावं लागेल का

त्यांच्या काही अटी वगैरे आहे का तुमच्या म्हणजे शाळेमध्ये स्कूलमध्ये जे ॲडमिशन घेतली जाते असं आईवडिल एज्युकेटेड असावे असं वगैरे अच्छा ऐका बरं एल के जीचं असं काही तुम्ही सांगू शकत नाही का निश्चित नाही आहे का म्हणजे फिज हो त्याबद्दलच विचारायची होती माझ्या मुलांची ॲडमिशन करायची होती त्याच्यामुळे ते विचारणार त्याच्यासाठी फोन केला होता बरं मॅम कधी यायचं तुम्ही सांगून ठेवा ना म्हणजे तुमचं तुमची अपॉइंमेंट घेतली तर भेटेल आधी हो ना मॅम ठीक आहे हो हो थँक्यू मॅम